दोन लाख चोवीस हजार सातशे पंचवीस पाच लाख एकोणतीस हजार एकशे पंचेचाळीस सात लाख अकरा हजार एकशे अकरा एक लाख पस्तीस हजार चारशे पंचवीस एकोणतीस हजार एकशे एकोणावीस